आमच्या विभागामध्ये उत्तम डॉक्टर्स आहेत चांगले वार्ड आहेत पुरेसे ऑक्सिजन औषधं देखील आहेत परंतु कधीकधी रुग्णाला जास्त एखादा गंभीर आजार असेल तर तो रुग्ण आम्हाला घेऊन दुसरीकडे जावं लागतं आणि उपचारासाठी जास्तीत जास्त चांगल्या मोठ्या शहरामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो एवढंच